लग्न म्हटलं की नातेवाईक मित्रमंडळी सगळे एकत्र भेटतात त्यामुळे खूप आनंद होतो त्याच्या नंतर दागदागिने छान वापरता येतात साड्या पैठणी साड्या नेसायला खूप मस्त वाटतं आणि नृत्यासाठी म्हणाल तर हिंदी काही निवडक हिंदी आणि मराठी गाणी खूप छान आहेत